आमच्या भागामध्ये असं बरेचसे क्रीडाकेंद्रं आहेत बरेचसे क्रीडा जशी क्रिकेट बॅडमिंटन अशा क्रीडांसाठी क्रीडाकेंद्रं आहेत आमच्या परिसरामध्ये आमच्या परिसरामध्ये आमच्या घराच्या बाजूलाच आहे क्रीडाकेंद्र क्रिकेटचं स्टेडियम बॅडमिंटनचं पोर्ट अजून ग्राउंड्स आहेत बरेचसे लेकरांना खेळण्यासाठी जर क्रिकेटचे एक स्टेडियम बऱ्याच मोठ्या आहेत विसावा गार्डन आमच्या इथे विसावा गार्डन आहे त्याच्यामध्येच क्रीडा क्रीडा क्रिकेट स्टेडियम आहे खूप मोठं तिथे बरेचसे मॅचेस वगैरे होतात क्रिकेटचे आणि बॅडमिंटनसाठी पण गोट आहे तिथेच बरेचसे मॅचेस होतात त्यांचे बरेचसे आमच्या घराच्या बाजूलाच आहे स्टेडियम आम्हीही जातो कधी कधी पाहायला क्रीडा क्रीडा स क्रिकेट वगैरे बरेचसे अशा आहेत त की आमच्या घराच्या बाजूलाच नाही आमच्या परिसरामध्ये बरेचशी आहेत क्रीडाकेंद्रं एक स विसावा गार्डनला आहे एक मंत्रिनगरला आहे एक वजिराबाद आहे एक भाग्यनगर आहे असे बरेचसे क्रीडाकेंद्रं आमच्या परिसरात आहेत